आमचं गाव कारंजा हे चार वेशींमध्ये वसलेलं आहे ती चार वेस म्हणजे आमच्या गावाचं आकर्षण आहे कारण ती चार वेस शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी बांधलेली आहे आमच्या गावात धार्मिक स्थळेसुद्धा खूप आहे आमच्या गावात गुरूमाऊलींचे जन्मस्थान गजानन महाराज मंदिर राम मंदिर हनुमान मंदिर सिद्धेश्वर मंदिर असे इत्यादी मंदिरेसुद्धा आहे आणि ती पाहण्याजोगती आहे तसेच आमच्या गावात एक वनविभाग फॉरेस्ट गार्डन म्हणून सुप्रसिद्ध जागा आहे तिथे दहा किलोमीटरमध्ये वसलेले हे वन दोन किलोमीटर ही जागा मुलांच्या खेळणीसाठी आणि बाकी जंगल सफारीसाठी उपयोगी आहे जंगल सफारी करताना खूप साऱ्या प्राण्यांची ओळख होते विविध प्रकारचे पक्षी आणि तिथे गेल्यावर खूप छान वातावरण मिळते त्यानंतर तिथे शुद्ध हवा घेण्यासाठी सकाळी संध्याकाळ लोक येतात किंवा व्यायाम करण्यासाठी सुद्धा येतात